हां बोला तर ज्योती बोलता आहात का काय अच्छा ठीक आहे मला थोडी महाराष्ट्राची माहिती हवी होती ओके चालेल म्हणजे महाराष्ट्रामधले थोडीफार जुन्या काळातली वगैरे सगळी हवी आहे माहिती तुम्ही सांगू शकता आमचा ग्रुप एक दहा जणांचा तर तुम्ही गाईड करू शकता का

ओके हां ओके

ओके चालेल मला ऐकायला आवडेल आणि तुम्ही कधी सांगू शकता म्हणजे कधी भेटू शकता आम्हाला ओके ओके चालेल आणि काय काय असेल अजून सांगू शकता का म्हणजे तुमच्या यांना हां ओके ओ आणि किती पैसे बोललात तुम्ही एक पर्सन वन थाउजन हां ठीक आहे ठीक आहे कमी नाही होऊ शकत काय काही आम्ही एवढे सारे म्हणजे दहाजणं आहे तर काहीतरी कमी करा ना जे आम्हाला पण परवडेल असं ओके ओके चालेल ठीक आहे मग काही हरकत नाही हां हां मी जेव्हा तुम्हाला बोलेल ना तर तेव्हा तुम्ही यायला पाहिजे हां कारण की तुम्ही एवढे पैसे घेत आहे तर आमचं पण काही हे करायला पाहिजे टायमिंगवर आला पाहिजे ओके ओके चालेल चालेल आणि तुम्ही स्वतः गाईड करणार आहेत ना हां म्हणजे कसं माझं तुमच्याशी बोलणं झालं आहे बाकी कुणाशी झालं नाही तर मला तुम्हीच हवे आहात म्हणजे अच्छा म्हणजे काही फॉम वगैरे असेल का भरायला अच्छा

ओके ओके चालेल चालेल ठीक आहे तुम्ही घेऊन या उद्या म्हणजे उद्या कितीपर्यंत येता ओके ओके चालेल चालेल अंधेरी अंधेरी स्टेशनला भेटू शकता ना तुम्ही ओके चालेल चालेल ठीक हां ठीक आहे चला ओके ओके ठीक आहे